ट्रेकिंगच्या ठिकाणी पूर्वीपेक्षा जास्त कचरा अस्वच्छता हल्ली असतं अगदी जागोजागी असतं प्रचंड प्रमाणात प्लास्टिकचे रॅपर्स पाण्याच्या बाटल्या हे विखुरलेलं असतं खरं तर आपण निसर्गाच्या जवळ निसर्गाच्या सान्निध्यात फिरायला तो नैसर्गिक अधिवास पाहायला अनुभवायला प्राणी पक्षी तिथले पाहायला निसर्गाशी एकरूप व्हायला जातो पण त्याऐवजी जेवढा निसर्ग दिसतो तेवढाच हा कचरा आणि ही अस्वच्छता डोळ्यात खुपते जिथं खाद्यपदार्थ मिळत नाहीत तिथं लोकं प्लास्टिक कंटेनर्स बरोबर घेऊन जातात त्यातून खाद्यपदार्थ नेतात आणि येताना मात्र त्या प्लास्टिक कंटेनरचं प्लास्टिकचे डबेडुबे बाटल्या याचं ओझं नको म्हणून ते सगळं तिथंच कुठंतरी झाडाच्या बुंध्याशी किंवा डोंगरदऱ्यांच्या कडीकपाऱ्याच्या खाचा खोचात खूपसून ठेवून परत येतात जेव्हा पाऊस हो येतो आणि त्याचा नैसर्गिक धबधबा सुरू होतो तेव्हा धबधब्याबरोबर हा सगळा कचरा हा तिथे पायठ्याशी किंवा वाटेत अडकलेला कित्येकदा दिसून येतो खरं म्हणजे हे असं व्हायला नको आहे किंवा काही वेळेला जेव्हा तिथे खाद्यपदार्थ विक्रेते टेम्पररी उभे असतात साधारण सहली ज्या वेळेला निघतात त्या सुमारास वगैरे तर त्यावेळेला त्यांच्याकडून घेतलेले चहाचे प्लास्टिकचे कागदाचे कप डिशेस हे सगळं तिथंच एका कोपऱ्यात टाकून हे विक्रेते निघून जातात आता ट्रेकिंग करताना आपण वातावरण स्वच्छ कसं ठेवतो तर शक्यतो हेच जे आपण बरोबर घेऊन जातो त्याचा सगळा कचरा तिथं न टाकता तिथून तो आपण आपल्याबरोबर आपल्या बॅगेतून परत येताना खाली घेऊन यायचं त्याचबरोबर मध्यंतरी आम्ही तिथे दंडोबा डोंगरावरती हे प्लास्टिक सगळं किंवा कचरा हा पोत्यात गोळा करून एकत्र करून सुद्धा तो खाली ग्रुपने एका आणायचा प्रयत्न केलेला होता